नाजरेन इलेक्ट्रॉनिक्स का हा सर मी सुरज सूर्यवंशी बोलतो आपल्यापाशी सर को कोणते कोणते हे आहेत स टी वी फ्रीज वगैरे आपल्यापाशी कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये हा तर आपल्याला फ्रीज पाहिजे होतं सर फ्रीज फ्रीज पाहिजे होते हा हा किती टनपर्यंत आहे आणि कोणत्या कंपनीचं चांगलं आहे सर आपल्याला घरगुती वापरासाठी पाहिजे आपल्याला घरगुती वापरासाठी पाहिजे फ्रीज पाहिजे हा तर ते कोणत्या कंपनीचे सांगा तर घरगुतीसाठी पाहिजे सर आपले चौघजणं आहेत समजा किती लिटर लागेल समथिंग समजा हा डबल डबल डोरस म्हटलं तर

हा एल जीचं कितीला पण डबल डोअरचा आहे एल जीमध्ये

अच्छा अच्छा बरं बरं बरं काही डिस्काउंट वगैरे म्हणजे डिस्काउंट काटून आहे का

हा हा नाही आपल्याला आपल्याला रेफ्रिजरेटर फ्रीजसुद्धा पाहिजे होतं आणि एक वॉशिंग मशीन बी घ्यायची होती हा हॅलो आवाज येत आहे हा आपल्याला एक फ्रीजसुद्धा पाहिजे आणि एक वॉशिंग मशीन बी घायची होती व्हिडीओ कॉनची असं ना वॉशिंग मशीन हा ते वॉशिंग मशीन बी आणि एक फ्रीजसुद्धा पाहिजे हो असते डबल डोअरचं

अच्छा त्याची गॅरंटी वॉरंटी चांगली असेल ना गॅरंटी वॉरंटी कंपनीतर्फे जातं ना बरं बरं ठीक मी भेटतो ठीक आहे ओके